हॅलो हॅलो ईश्वरी मेडिकल आहे का ईश्वरी मेडिकल अहो मी माया बोलते मॅनहॅटनमधून आहो ते नाही का हरीहरन सोसायटीच्या मागचं ते नाही का सरळ गेल्यावर हॉटेलच्या मागे अहो पोट दुखत आहे अहो पोट दुखत आहे संध्याकाळपासून फार पोटात दुखत आहे काहीतरी औषध पाठवा लवकर माझं पोट दुखत आहे पोटात अगदी जळजळत आहे उलटीसारखं होत आहे अहो काय झालं दुपा दुपारी छान मस्त मेनू केला मिसळ आणि मग मुलगा गेला अहो सोलापूरला त्याचं काम होतं आणि नंतर जे पोटात दुखायला लागलं आता मी जेवले पण नाही आहे अगदी पोटात जळजळत आहे अहो माझ्या खूप दुखत आहे थोडी एकदा झाली उलटी आता मी एकटं बाई माणूस घरात काय करू आता मी हो हो अगदी कडू कडू बाई तरी दुपारी कारलं बिरलं नाही खाल्लं अहो ब ताई मी हो आता जेवण नाही जेवले मुलाचा फोन आला दोनदा आई जेवून घे जेवून घे पण पोट दुखत आहे अहो भयंकर नाही नाही लवकर औषध पाठवा आता अगदी काहीतरी होईलच मला लवकर पाठवा औषध मी मी नाही हो इतकं दुखत आहे पोटात मी कशी येणार मला गाडी चालवता येत नाही चालत तर नाही शक्य एवढ्या लांब गाडी घरी कोणी नाही अहो म्हणलं ना मुलगा सोलापूरला गेला मुलगी कामाने बाहेर आहे अजून कोणी नाही घरामध्ये आणि मिस्टर पण गावाला गेले आहेत आता लवकर द्या अहो औषध हां किती वेळ आहे किती वेळ आहे बरं दूध कुठलं प्यायचं गाईचं का म्हशीचं कुठलं दूध पिऊ चालेल अच्छा फ्रीजमधलं थांबा थांबा फ्रीजमधलं पिऊ का बर्फ घालून पिऊ बरं बरं मी पिते दूध तुम्ही लवकर या हो केळी आजच आणली अहो काय झालं दारावर माणूस आला मी म्हणलं दे बाई सहा केळी आता पोरगा गेला तिकडे आता कोण खाणार बरं मीच खाते चालेल हो हो नाही लवकर या हो हो लवकर या ओके बाय बाय बाय बाय